मी एक वर्ष अलीकडे रिटायरमेंट घेऊ इच्छितो सेवानिवृत्ती घेऊ इच्छितो त्यामुळे मी माझं पासबुक अपडेट करायचं आहे यासाठी मी तुमच्या साईटवर लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर मी पी एफ ओ पाहण्यासाठी माझे पासबुक तिथे अपडेट करण्याचा माझा विचार आहे वर्षानुवर्ष या या योगदानाचं पुनरावलोकन केलेलं नाही तरी पासबुक तयार करण्यासाठी मला साधारण एक महिन्याच्या आत पूर्ण व्हावं अशी इच्छा आहे